हॅलो कशी आहेस गं मी छान अगं मला एक शंका विचारायची होती तुला नुकताच मी सहा महिन्यांसाठी माझ्या मोबाईलसाठी एक रिचार्ज केला हो एकूण अठराशे रुपये रक्कम मी भरलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या अठराशे रुपयेमध्ये मला सहा महिने फ्री कॉलिंग रोजचे शंभर मेसेजेस फ्री आणि रोजचा मला तीन बी डाटा मिळणार आहे इंटरनेटचा तर हे सगळं खरं असतं का अच्छा हो म्हणजे मला आता डेली शंभर मेसेजेस मी फ्री करू शकते हो फ्री कॉलिंग हे मला हो म्हणजे मी परदेशात सुद्धा मी फोन करू शकते हो आणि मला रोजचा तीन जी बी डाटा नक्की मिळेल ना गं हो हो एकूण सहा महिन्यांसाठी अठराशे नव्याण्णव रुपये असं भर बघ भरले आहेत मी पैसे हो ना नक्की मिळते ना हो मला एवढीच खात्री करायची होती धन्यवाद